मला म्हणजे माहिती राज्यात जे आपण वर्तमानपत्रांद्वारे मिळते आणि काही न्यूज चॅनलवरून मिळते जर असा मोबाइलद्वारे भेटते कारण आता सर्वांना तर मोबाइलद्वारेच मिळते कारण सर्वांजवळ अँन्ड्रॉईड मोबाइल आहे तर ते लगेच अँन्ड्रॉईड मोबाइलवर बघू शकतात म्हणजे मेसेज येतात ना म्हणजे ते माहि माहितीचे असे वेगवेगळे ॲप आहेत तर त्यांच्यामुळे त्या ह्या फोरम आहे माहिती आहे ते म्हणजे कुठं काय चालत आहे कोणत्या विषयावर मो कोणत्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे ते सर्व समजते अँन्ड्रॉईड मोबाइलवर तर आता एव आता तर काही एवढे वर्तमानपत्र कोणी वापरत नाही तर पण जे म्हातारे लोकं आहेत ते वर्तमानपत्र वापरतात आणि त्यांना त्याद्वारे समजू शकते की कोण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मुद्यावर काय गोष्ट चालू आहे म्हणजे कोणत्या मुद्यांवर कोणती चर्चा चालू आहे हे आपल्याला समजू शकते अन तर आता अकोला जिल्ह्यामध्ये एक समस्या चालू होती म्हणजे रोडांची म्हणजे कसं त्याच्यावर रोड म्हणजे चांगल्याप्रकारे बांधले नव्हते ते म्हणजे सर्व म्हणजे ॲक्सिडेंट जास्त होत होते तर त्यांनी अकोला जि अकोला जिल्ह्यातील लोकांनी म्हणजे हे केली होती रॅली काढली की आमचे आमच्या जिल्ह्यातील म्हणजे रोड म्हणजे चांगल्याप्रकारे बांधून द्या आमच्या रोडवर जास्त ॲक्सिडेंट होत आहेत तर त्यांनी म्हणजे अशी रॅली काढल्यामुळे अशी जिद्द ठेवल्यामुळं हट्ट केली जे सरकारनं तर त्यांची म्हणजे चांगल्याप्रकारे रोड बांधून दिले आणि त्या रोडवरचे ॲक्सिडेंट कमी झाले